हां हां नाही सर तुम्ही जे कामं केले आहे त्या त्याबद्दल मी पूर्ण असमाधानकारक आहे कारण माहीत आहे का रस्ते केले पण रस्त्यामध्ये काहीच असं म्हणजे व्यवस्थितपणा नाही काही खड्डे झाले लवकरच त्यामध्ये रस्ते उखडण्यात आले बरोबर डांबरीकरण झालं नाही आणि तुम्ही म्हणता की सार्वजनिक शौचालय बनवले सार्वजनिक शौचालय बनवून देखील का काही काही याला दरवाजेच नाही आहेत लोक सार्वजनिक शौचालय सोडून रस्त्यावरच बसतात आणि आल्याबरोबर मग माहीतच आहे आपल्या गावचं किती शोभा दिसते म्हणून रोडने आणि पाण्याची टाकी म्हणतात पाण्याच्या टाकीमध्ये पण कुठे व्यवस्थितपणा आहे इकडून फुटलेलं राहते कधी पाणी पूर्ण वेस्टेज जाते पाण्याची टाकी पण व्यवस्थित केली नाही आणि काही नाही त्यामुळे मी तर पूर्ण असमाधान असमाधानकारच आहे रे बाबा या कामामध्ये तुमच्या

नाही नाही आमच्या गावामध्ये सर बसची सुविधा नाही आहे रस्ते चांगले नसल्यामुळे आमच्या गावात बस नाही येत आहे आणि पुलिया नाही हे पु पुल नाही बनवलेले आहे आम्ही खूप परेशान आहो आमच्या गावचे नागरिक विद्यार्थीवर्ग आम्हाला बस बसचा ठराव हे करतो तर आम्हाला पुलामुळे बस बस नाही येऊन राहिली आमच्या गावात

हो हो ठीक आहे ठीक आहे